महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे प्रज प्रदर्शन करणारे प्रमुख कलादाने आणि संग्रहालये आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक वस्तूसंग्रहालय आहेत त्यापैकी काही ब्रिटीशकाळात आहेत तर काही ब्रिटीशकाळाच्या नंतर उभारलेले आहेत जसं की अहमदनगरचं आलमगी आलमगीर संग्रहालय आहे इथे खूप सारे वस्तू संग्रहित करून ठेवलेले आहे आणि तसेच ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक वस्तू आहे जसे आपल्या इतिहासात होऊन गेलेले राजे किंवा महाराजे ते जे आहे तर त्यांच्या वस्तू तिथे संग्रहित करून ठेवलेले आहेत आणि विशेष म्हणजे औरंगाबादचं पण संग्र संग्रहालय आहे तिथे नवीन संग्रहालय मराठवाडा विद्यापीठ वस्तू संग्रहालय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू संग्रहित करून ठेवलेल्या आहेत तसेच दुसरे एक संग्रहालय आहे ते म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय म्हणजे शिवाजी महाराजांची जी पुराणं आहेत ती त्याच्यामध्ये संग्रहित करून ठेवलेली आहेत आणि नागपूरला पण खूप सारे संग्रहालय आहेत तिथे एक मध्यवर्ती संग्रहालय आहे नागपूरमध्ये आणि मानववंश वंशशास्त्र सुद्धा आहे परत पुण्याला सर्वात जास्त ज् जर संग्रहालय आपण बघितले तर सर्वात जास्त पुण्यामध्ये आहेत कारण पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे म्हणून सर्वात जास्त संग्रहालय म्यूजियम पुण्यालाच आहे तर मग तिथे पुणे रेल्वेस्टेशनजवळचे आदिवासी संग्रहालय आहे जशी आता आदिवासी जमात आहे ही भारतातील जंगलात राहणारी जमात आहे तर तिथे ते कसे राहत होते किंवा त्यांच्या काही वस्तू जे असतील ते तिथं ठेवलेलं आहे संग्रहालयामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या वस्तू आहेत जुन्या वगैरे तसेच पेशवे संग्रहालयसुद्धा आहे पर्वती पुण्यालाच आहे हे पण आणि भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय ही सुद्धा पुण्यालाच आहे म्हणजे आपल्या भारतात जेवढाही इतिहास घडून गेला जे महाराजे झाले किंवा जे पण काही राणी वगैरे होत्या त्यांच्या जे त्यांचं संग्रह आ करून ठेवलेलं आहे हे पुण्यामध्ये आहे